सध्याची बिघडलेली जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणामुळे शारीरिक मानसिक आरोग्याच्या फार मोठ्या समस्या खूप वाढलेले आहेत कामाची दगदग ताणतणाव आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना मानसिक आरोग्याच्या समस्या जसं चिंता नैराश्य एकटेपणा कु कुठली गोष्ट करायची असली तरी त्यात उत्साह नसणे या मानसिक ताणतणावमुळे व्यक्तीला एकटेपणा आणि उदासपणा जाणवू लागतो आणि हा उदासपणा कमी कसा करायचा फार मोठा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो त्यासाठी तो कुठल्या कुठल्या तरी डॉक्टरांच्या कडं जावा याचा सल्ला गा त्याचा सल्ला घ्या ह्या प्रकारचे आणि प्रयत्न करून पाहत असतो पण त्यात त्याला यश मिळतच असं नाही प्रत्येकजण आपापल्या मनाच्या कल्पना सांगत असतो अशा याच्यामध्येच हा ताणतणाव कमी करण्यासाठी आपण जर का योगाची मदत घेतली तर त्यामुळे आपल्यामध्ये काहीही प प थोडासा का होईना किंवा खूप प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही की ज्याला पॉझिटिव एनर्जी म्हणतात माणसामध्ये आत्मविश्वास वृद्धीसाठी ह्या गोष्टींची मदत होऊ शकते आणि त्यामुळंच मानसिक व शारीरिक आरोग्य योगामुळे सुधारण्याचा प्रयत्न प्रयत्न होऊ शकतो योगासनामध्ये विविध प्रकारच्या आसनांचा समावेश आहे यातील काही आस योगासनांचा आपण नियमित सराव केला तर आपली ताणतणावपासून निश्चितच सुटका होऊ शकेल असं मला वाटते तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्याला मदत होऊ शकते कोणती आयत्ती असणं तर या ठिकाणी आपण आसनांचा विचार जर का केला तर मार्जारीआसन हे आपल्या मानसिक आणि शारीक आरोग्यासाटी अतिशय फायदेशीर मा जाते कारण आसन योगासन करायला अतिशय सोपी आहे रोजच्या कामाच्या ताणतणावामध्ये आपण जे ताणतणाव असतो तो दूर करण्यासाठी या योगासनाचा जर का आपण दररोज सराव केला तर आपला या आसनामुळं फार मोठा फायदा होऊ शकतो या योगासनामुळे श्वासोच्छवासावर नियनंतण मिळवता येते की ज्यामुळे मनाला शांती मिळते हे योगासन करण्यासाठी अवघ्या दहा मिनटांचा कालावधी सुद्धा लागू शकतो दररोज मार्जारीआसनाचा सराव केल्याने तणावापासून मुक्ती मिळते जर पहिल्यांदाच तुम्ही योगासन करत असाल तर योग तज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे कारण कोणतेही आसन जर का आपण मनानं केले किंवा कुठल्याही तज्ञाशिवाय केले तर आपला त्याच्यापासून खूप मोठा त्रास होऊ शकतो कारण त्या पद्धतीने एकदम आपण जर का ताण दिला गेला तर त्याच्यामुळं खूपदा आपण ओववररकॉन्फिडन्समध्ये जसं लचकण्याची शक्यता असती तर तसा कुठल्याही शारीरिक नुकसान होतो उपयोगाचं नाही त्यामुळं योगासनं करत असताना आपण आपल्या तज्ञाकडून किंवा कोणाचं तरी मार्गदर्शन मार्गदर्शन घेऊनच मग आपण ते केलेलं केव्हाही चांगलं पडतं याच्यानंतर बालासन या योगासनाला चाल्ड पोज असं म्हटलं जातं त्या तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी योगासन अतिशय फायदेशीर आहे शिवाय योगासन करायला याचीशुसो उपाय आहे या योगासनाच्या नियमित सराव आहे किंवा मानसिक ताण कमी होतो तर असं नाहीच आहे पण इतरही ताणतणाव कमी होण्यासाठी हे आसन खूप योगी पडते कारण हे संपूर्ण शरीर ताणले जाते योगासन करताना आपलं संपूर्ण शरीर ताणलं जातं त्या मूड सुद्धा सुधारतो ताणतणावाची पातळी कमी होण्यास मदत होते बालासनाचा सराव यापूर्वी आपण कधी केलेला नसल तर योग मार्गदर्शनाचा खाली आपण तो करून प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे यानंतरच आपण याच पद्धतीमध्ये बघितलं तर सुखासनाचं जे आहे ते सुखासनांमुळं सुद्धा मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास हे फार फायदेशीर ठरत असते लहानापासून सर्वजण मोठ्यापर्यंत हे आसन सहजरित्या करू शकतात या आसनामध्ये तुम्ही योगासना हे करण्यासाठी दहा मिनटाला प द हा मिनटं सुद्धा आपल्याला पुरेशी पडतात सुखासनाचा सराव जर का आपण केला आणि नियमित हे आसन केलं तर मनःशांती राहण्यासाठी खूप मदत होऊ शकते काही काही आसनं अशी असतात की ज्याच्यामुळं तुम्हाला मनःशांती आणि सर्व प्रकारच्या व्याधीपासून मुक् मनःशांती असली तर सर्व व्याधीपासून मुक्तता मिळू शकते योगासनांमुळं निश्चितच आपल्या मनं आणि इंद्रियांना खूप समाधान प्राप्त होऊ शकतं मनःशांती प्राप्त होऊ शकते अस असतं आहे योगासन जर का आपण नियमितपणाने केले तर आपल्या शारीरिक स्वास्थ्य आणि मनःशांती चांगली असल्या कारणानं योगासनं पण उत्तमरित्या आपण चांगल्या पद्धतीनं प्राप्त करू शकतो आणि त्या योगासनांच्या आधारवरती आपल्याला डॉक्टरांच्याकड न जाण्याची सुद्धा आवश्यकता भासू लागते कारण निरोगी आयुष्य म्हणजे काय आय हे योगासनाचं नियमित व वापर केला तरच आपल्याला कळू शकतं धन्यवाद